त्याचं महत्त्व म्हणजे आता पूर्वी सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता की एवढ्या मोठ्या ट्रॉफिकमुळे ॲक्सीडंनाचं प्रमाण वाढलं होतं आता ॲक्सीडंन कमी झाली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा जर पेशंट असला आणि त्याला अर्ध्या तासात जर आपल्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे तर तो आज पंधरा मिनिटात पोचतो हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे आजकाल पेशंटचा जीवसुद्धा या रस्त्यामुळे वाचत आहे अगोदर जे जीव घ्यायचं काम रस्ता करत होता तो